हा योग अभ्यास हा प्राचीन काळापासून समजा याचा वापर केल्या केला जात होता योगामुळे जे वेगवेगळ्या प्रकारची लोकंला रोगं वगैरे व्हायची तर योग नियमित योग अभ्यासामुळे ते म्हणजे ते सुधारायचे आता योग अभ्यासामुळे समजा आपली मानसिक स्थिती शारीरिक स्थिती चांगल्या चांगली राहते त्याच्यामुळे आपण हे समजा आपण समुदायामध्ये म्हटलं तर आपण सकाळी समजा एकता करून लोक समजा जे तरुणाई आहे त्यांना समजा योगा योगाभ्यासामुळं आपण त्यांना जे समजा वाईट वळणाकडं चाललेली आहे तर ते त्याच्यापासून आपण रोखल्या जाऊ शकतो त्याच्यामुळे व्यायामाचं समजा त्यांना सवय लागते आणि योग अभ्यासामुळं समुदायामध्ये म्हटलं तर स्वास्थ्य चांगल्या प्रकारं राहते आणि समुदायात स्वास्थ्य चांगल्या प्रकारं राहिल्यामुळं आपल्या देशाची प्रगती पण होते त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे समजा समुदायाने जर समजा सकाळी उठून योग अभ्यास केल्यामुळं त्यांची मानसिक शारीरिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते त्यामुळे सर्वांनीच समजा योग अभ्यास करावा